शेअर बाजाराचा तुम्ही नीट जर अभ्यास केला असेल शेअर बाजारातले जर खाचखळगे माहिती असतील तर तुम्ही शेअर बाजारामध्ये उतरून त्याच्यात पैसा कमवू शकता अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढून एकाग्रपणे अभ्यास करावा लागेल नाही तर थोडाफार काहीतरी ऑनलाईन माहिती घेऊन अर्धवट व्हिडीओ बघून जर तुम्ही शेअर बाजारात उतरलात आणि कुठलेही स्टॉक खरेदी करायला गेलात तर ते कधी पडणार कधी चढणार हे तुम्हाला कळलं पाहिजे कुठल्या कंपन्यांना भाव आहे कुठल्या नाही आहे तुम्हाला बेसिकली शेअर बाजारात काय करायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे शेअर बाजारामध्ये चार प्रकार असतात एकतर स्टॉक कमोडिटी नंतर इंडेक्स आणि करन्सी तर तुम्हाला या चारपैकी कशा मुळात इंटरेस्ट आहे तुमच्याकडे आता फायनान्स किती आहे आणि तुम्हाला किती लाँगटर्मपर्यंत जायचं आहे हा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल आणि तुमच्याकडे पुरेसा फायनान्स असेल पुरेसा पैसा असेल गुंतवणुकीकरता तर तुम्ही शेअर बाजारात व्यवस्थित उतरू शकता कॅश मार्केटमध्ये किंवा क्रेडिटमध्ये तुम्हाला कशात काम करायचं आहे हे ही तुम्हाला ठरवायला लागेल आ डिजिटल ॲपमुळे ॲक्च्युली भारतातलं ट्रेडिंग खूप बदललं आहे खूप सोपं झालं आहे ज्यांचे हे ॲप्स आहेत त्या कंपन्या ते शेअर म्हणजे ब्रोकर ते स्वतः तुम्हाला काही रक्कम घेऊन तुम्हाला ट्रेनिंग देतात तुम्हाला शिकवतात काही काळ तुम्हाला द्यावा लागतो पण त्याच्यामुळे खूप प्रक्रिया सोपी झाली आहे पूर्वीसारखं मॅन्युअल नाही आहे की कागदपत्र करा शेअर बाजारात उभं राहून जोरजोरात ओरडणारे जे असतात त्यांच्याकडनं मग खरेदी करा विक्री करा हे सगळं करावं लागत नाही आता एका बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला लगेच कळतं की कुठल्या कंपन्यांचा किती भाव चालला आहे को कधी क्रॅश झालं मार्केट कधी चढलं निफ्टी जिफ्टी सगळं तुम्हाला एका क्लिकवर कळतं पण ते कळण्याकरता सुद्धा वरवरचा अभ्यास गरजेचा नसून त्याला वेळ देऊन खोलातला अभ्यास महत्त्वाचा आहे तुम्हाला त्यासाठी पूर्ण इंटरेस्ट असायला पाहिजे चार मित्र माझे करतात त्याच्यात पैसे मिळवले म्हणून मी पण करणार हे उपयोगी नाही आहे त्याला विचार त्याला विचार उपयोगी नुसते वरवरचे नसून अभ्यास महत्त्वाचा आहे आणि ते जोखमीचं आहे पण तुम्ही इंटरेसने केलं तर ते सोपंसुद्धा आहे फुल नॉलेज तुम्हाला त्याला आलं पाहिजे असं म्हणतात शेअर बाजारात की एज हेज आणि इन्स्ट्रुमेंट एज म्हणजे ई डी जी ईवालं एज म्हणजे नॉलेज हेज म्हणजे प्रोटेक्शन आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय वापरल्यानंतर तुम्हाला पैसा मिळेल कधी पुट आणि कॉल तुम्ही केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला जमवायचं असेल तर नुसत्या ॲप्सवर डिपेंड राहू नका त्याचं प्रशिक्षण घ्या आणि मगच या शेअर बाजारामध्ये पूर्ण जाणकार होऊन उतरा